वर्ग दहावीच्या निकालानंतर सर्वात मोठा मला जो निर्णय घ्यावा लागला तो हा होता की अकरावी बारावीमध्ये कोणत्या फील्डमध्ये मी प्रवेश घ्यायचा सायन्समध्ये आर्ट्समध्ये कॉमर्समध्ये की कम्प्युटर्समध्ये हा निर्णय घेताना मला खूप प्रकारचे विचार आले की नक्की मी कोणत्या फील्डमध्ये माझं समोर गेल्यानंतर मला खूप सारे असे फील्ड उपलब्ध राहतील खूप सारे असे वळण उपलब्ध राहतील मी खूप जास्त कन्फ्यूज झालेली होते त्यावेळी मग मी माझ्या घरातील वडीलधाऱ्या माणसांचा विचार घेऊन त्यांची त्यांनी जेही मला सांगितलेले होते त्या सगळ्या गोष्टींचा मी विचार करून माझ्या आईवडिलांचा विचार करून मी त्यांच्याकडून एक प्रकारचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांनी जे मला मार्गदर्शन दिलं त्यानंतर मी विज्ञान सायन्स ही फील्ड निवडली सायन्समध्ये सुद्धा मॅथ्स हा विषय मला अतिशय जास्त कठीण वाटू लागला होता त्यानंतर आणखी विचार घेऊन आणि शिक्षकांचं मार्गदर्शन घेऊन मी भूगोल हा विषय घेतला